बदलत्या हवामानात शेतीवर बराच खूप मोठा परिणाम होते कारण आता जो आता सध्याचं वातावरण जर पाहिलं तर सध्या पावसाळा असून तरी कडक ऊनताप आहे त्रेचाळीस अंशापर्यंत जात आहे आणि पावसाळा नसल्यामुळं सो कडक हवाना हवामान असल्यामुळं शेतकऱ्याला कसे पेरायचे काय पेरायचे याचा खूप नुकसानाला तोंड द्यावे लागते आणि चक्रीवादळ आल्यामुळे आणि एकाच वेळी एकदमच गारपीट आल्याच्यानं कारण घर वगैरे दुरुस्त न केल्यामुळं घराचे नुकसान होते तसंच शेतीचे पण नुकसान होते शेतातील जे चक्रीवादळानं आल्यामुळं जे झाडे वगैरे आहेत ते कोलमडून पडतात तुटतात आणि जे काही संत्र्या वगैरे लावल्या असतील त्याच्या फांद्या वगैरे तुटल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होते पण त्याच्यामधून त्याच्यात सावरून शेतकरी त्यांना तोंड देते आणि त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करते